इथे गहू ज्वारी कापूस सोयाबीन तूर मूग हे पिके घेतली जातात आणि सीजननुसार आवश्यकतेनुसार पाणी जर असेल तर भाजीपाला पण भाजीपाला पण पिकवला जातो तसेच हिवाळ्यामध्ये इथे हिवाळ्यामध्ये तूर आणि च चणा हाव चणा याची पिके घेतली जाते उन्हाळ्यामध्ये जर पाण्या पाण्याचा जर उ पाण्याची जर उपलब्ध असली तर उन्हाळी पिके पण घेतली जातात तसेच पावसाळ्यामध्ये कपास लावली जाते आणि पराठीचं उत्पन्न घेतलेलं जात घेतलं जाते त्याचप्रमाणे हिवाळ्यामध्ये गहू गहू पेरला जातो गव्हाचं उत्पादन घेतल्या जाते त्याचप्रमाणे विहिद विविध कडधान्य मूग मूग आहे जसे वटाणा इत्यादीचं उत्पादन घेतलं जाते